नमस्कार मी सर कीर्ती देशपांडे बोलत आहे सर माझा मी जिओचा नंबर आहे मोबाईल नंबर क्रमांक तर मी तो पेटीएमवरून रिचार्ज केला आहे तुम्ही मला सांगताल का सर की तो पूर्णपणे यशस्वी झाला आहे की नाई ते हो हो सर हो मी ऑन ऑनलाईनच केलेलं आहे हो मोबाईल मोबाईल क्रमांक का मोबाईल क्रमांक एक नऊ एक पाच तीन दोन चार एक दोन शून्य एक हो हां आहे सर मी तीन नऊ नऊ चार रिचार्ज केला होता हो सर माझ्या मोबाईलचे शेवटचे क्रमांक तीन चार पाच सहा असा आहे तर तुम्ही मला सांगताल का की तो पूर्णपणे रिचार्ज झाला आहे की नाही ते एकदा तपासून बघा न सर काय येते ठीकए चालेल सर चालेल तुम्ही बोलून सांगा सर मला हो हो ठीकए हो धन्यवाद सर